आपण महाराष्ट्र राज्यात राहतो त्यामुळे महाराष्ट्र राज्याची प्रमुख भाषा तर मराठी आहे त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख धर्मग्रंथ म्हटल्यावर ज्ञानेश्वरी गाथा या प्रकारची धार्मिक ग्रंथ महाराष्ट्रात वाचली जातात ज्ञानेश्वरी म्हटल्यावर गीतेचंच एक मराठीत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी लोकांसाठी रूपांतरण केलेलं त्यामुळे गीत ज्ञानेश्वरीमध्ये पूर्ण जीवन जगण्याचं सार ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्यापुढं मांडलेलं आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी जर आपण त्याचं अवलोकन केलं आपण जीवनात प्रत्येक गोष्ट ज्ञानेश्वरी रोज प्रत्येकाने एक ओवी तरी वाचावी असं म्हणतात आणि ते खरं आहे मी पण स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेतला आहे कारण माझं घरातील वातावरण खूप धार्मिक आहे आणि ज्ञानेश्वरीचं पारायण प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी करावं अशाच प्रकारे वेद वेदाला खूप महत्व दिलं जातं आपल्या धार्मिक गोष्टीमध्ये असेच चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद या प्रमाणे वेदामध्ये पूर्णपणे जे आपलं इतिहास आहे किंवा आपलं पूर्ण जीवनचरित्र आपण कसं करायचं पूर्ण आपल्या संस्कृतीविषयी पूर्ण वेदामध्ये दिलेलं आहे की आयुष्यात आपण काय करावं काय करू नये हे प्रत्येक गोष्टी वेदामध्ये दिलेल्या आहेत तर ह्या गोष्टींचा प्रत्येकाने एकदा तरी अवलोकन करायचं अशा धार्मिक शास्त्रे बऱ्याचशा प्र आपण महाराष्ट्रात वाचल्या जातात